हां हां बोला बोला कसं काय काय म्हणताय

हो त्या पं का पंधरा ऑगस्ट म्हणजे आता आपल्याला मुख्य म्हणजे देशभक्तीपर गीत लागेल ना तर ते म्हणणारं कोणी तरी तुम्ही सिलेक्ट केलं आहे की नाही दोन तीन तरी आणि आणि गाणं कोणतं सिलेक्ट केलं आहे हां ते पण घेतलं आहे बरं चांगलं आहे पण त्याच्या जोडीला म्हणजे ते पेटी वगैरे वाजवणार तिथे कोणी तरी उभरवणं आहे ना विद्यार्थ्यांपैकी येते ना कोणाला तरी किंवा टीचर त्या तुमच्या ज्या असतील तर कोणी हां हां हां

हां म्हणजे माझ्या मते की आता सव हीरक महोत्सवाचं तर आत्ता काही प्रश्न नाही आहे पण पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने देशभक्तीपर असं कोणी बोलणारं मुलगा पण पाहिजे आणि मुख्य अतिथी दोन्ही पाहिजे ना म्हणजे शिक्षणसंस्थेतर्फे किंवा शाळेतर्फे पण एक मुलाचं एक रिप्रेझेंटेशन पाहिजे त्यांनी पण चांगलं बोललं पाहिजे आणखी चांगले वक्ते तुम्हाला काही माहिती असतील तर मग तुम्ही ठरवा हां चालेल की ते पुष्कळ म्हणजे देशभक्तीपर तर चांगलं बोलतातच आणि सध्या त्यांना जरा बोलायला चांगलं राहील आहे मला पण हो हो हां आणि थोडंसं पाहिजेच राष्ट्राविषयी आणि स्फूर्ती येणाऱ्यांविषयी काही तरी एक पाहिजे म्हणजे नाही तर हल्ली म्हणजे त्याची फार जरुरी आहे म्हणजे मुलांच्यामध्ये समजलं पाहिजे त्यांना हो हो हो नाही ना हां हां आणि जवळचे सगळेच म्हणजे मग प्रेक्षणीय स्थळं माहिती असतात पण तिकडे कोणी जात नाही किंवा त्याची माहिती पण नसते भौगोलिक पण नसते आणखी ऐतिहासिक पण म्हणजे कोणत्याच अर्थाने नसते हो हो हो हो हो हो बरोबर हो हो हो हो हो त्या तो प्रवास आम्ही केलेला आहे तिथला बरं

हां ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही ठरवून टाका म्हणजे तसं त्यांना हां आणि मग आपण हे करू हां ठीक आहे बोलू परत हां अच्छा